माझी चित्र काढण्याची प्रक्रिया म्हणजे मी फक्त पेन्सिलनेच स्केच करतो पेन्सिल चित्र काढतो त्याला कलर करायची गरज नसते त्याला स्केच म्हणतात म्हणजे फक्त पेन्सिलने काढलेलं चित्र आणि त्या चित्राला मी ऑनलाईनवरून नाही काढला आहे ऑफलाईन काढलेलं आहे त्याच्यामध्ये एक फोटो घेऊन त्या फोटोवरून मी एक पिच्चर बनवली आहे चित्र बनवलं आहे आणि त्याचा संदर्भ होता गणपती महाराज गणपती देव सध्या मी हे गणपतीचं एक चित्र काढलेलं आहे ते चित्र काढण्याची प्रक्रिया अशी आहे की सध्या गणपती उत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणपती येत असतात गणपती उत्सवामध्ये ती एक प्रक्रिया चांगली वाटली मला प्रत्येक ठिकाणचे गणपती वेगवेगळे असतात मला एक गणपती भरपूर आवडला होता तो माझ्या नजरेत होता मी त्या प्रकारचा गणपती काढून बघायचा प्रयत्न केला आणि तो हुबेहूब तर नाही निघाला पण थोडाबहुत थोडाफार सिमिलर निघाला